तंत्रज्ञानामधे बदल म्हणजे आधीचा पोष्टमन जाऊन आता मोबाईल आलं आहे मोबाईलमध्ये आपलं ट्विटर फेसबुक वॉट्सअप असे ॲप्स आलेत त्यानंतर बहुतांश काम जे आधी पेपरवर्क व्हायचं फाईली वगैरे जे पेपरवर असायच्या त्या आजकाल सर्व कॉम्प्यूटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्येच बनवल्या जातात सेव केल्या जातात तर प्रत्येकाला म्हणजे ज्याचं ज्याला आधी लिहायची पेपरवर्क मेंटेन करायची सवय होती त्याला आता लॅपटॉप येणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी तर लॅपटॉपवर ते सेव करायला सोपं तंत्रज्ञानामुळे तसं फायदा पण झाला आहे लोकांचा बरं या बदलामुळे आणि नुकसान पण झालं आहे कारण बऱ्याच वेळ आपलं दिवसातले एकतर ऑफिसमध्ये असताना मॅक्झिमम टाईम आपलं लॅपटॉपवर जातो त्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो त्याच्यानंतर घरी असतानाही जास्तीत जास्त वेळ जो आहे तो मोबाईलवर जातो गेम खेळण्यामध्ये किंवा वॉट्सअप मेसेजेस बघण्यामधे किंवा सोशल मीडियाचे मेसेज वाचण्यामधे किंवा पाठवण्यामधे तर त्यामुळे डोळ्यावर तर परिणाम होतोच आहे पण डोक्यावरपण मेंदूवरपण परिणाम होतो आहे तर चांगलं आणि वाईट असं दोन्हीही परिणाम झालेत चांगला परिणाम म्हणजे आपल्याला ज्या फायली वगैरे आहेत त्या एकतर जागेचा क कमी वापर होतो जास्त ठेवायला लागत नाही त्याच्यानंतर कागद वाचतात कागद वाचल्यामुळे झाडं त् वृक्षतोड बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे आणि स आपल्याला कोणतीही गोष्ट कधीही आपल्याला भेटू शकते शोधायला जास्त त्रास होत नाही तर फायदे असे भरपूर आहे नुकसानही आहेत त तंत्रज्ञानामुळे हे बदल मला जाणवले आहेत